ग्रामीण आणि शहरी भागामध्ये खेळण्याचा प्र म्हणजे फरक हा आहे की शहरी भागातील जे पालक असतात ते आपल्या मुलांना किंवा स्वतः आपण एखादा क्लब जॉइन करून त्यामध्ये खेळा खेळण्याकरिता जातात किंवा एखाद्या ग्राउंडवर म्हणजे आपला रजिस्ट्रेशन करून त्यामध्ये खेळायला जातात पण खेळावर तसं नसते की कुठल्या प्रकारची म्हणजे आर्थिक खर्च न करता आपल्या मुला म्हणजे एकतर क्लब वगैरे नसतोच खेड्यावर तर शाळेच्या वगैरे असा एखादा पटांंगण असेल तिथे जाऊन स्वतः सेफ्टी न वापरता जसं सिटीमधले क्रिकेट खेळत असताना शहरातील व्यक्ती पॅड वगैरे वापरतात हेल्मेट वगैरे पण खेड्यावर क्रिकेट खेळत असताना काहीच वापरत नाही आणि खेड्यावर तेवढ्या सोईसुविधा नसल्यामुळे ज्या पद्धतीने खेळता येईल त्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतात सेफ्टी वगैरे असो अथवा नसो त्यामुळे कबड्डी वगैरे खेळताना मुलांना इजा वगैरे झाले तरी पण ते काही लावून आराम करून टाकतात पण स्य शहरामध्ये पूर्ण सेफ्टीनुसार हे करतात